उच्च शिक्षण म्हटलं तर प्रत्येकाला एक उत्सुकता लागत असते चला मी आता दहावीपर्यंत शिकलेलो आहे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं आहे आता वगैरे ते आता मला बाहेर जायचं आहे बाबा शहरात वगैरे की बाबा मला हे बाबा कला वाणिज्य किंवा विज्ञान या अभ्यासक्रमाचे जे तो त्या क्षेत्राकडं वळालेला असतो त्यातून पुढचं शिक्षण घेण्याची उस्तुकता असतेच पण नवीन शहर नवीन भाग नवीन वर्गमित्र किंवा बाबा शिक्षक यांची ब म्हणजे आपल्याला ते काय सांगणार आहेत किंवा त्या भागाची त्या शिक्षणाची ओढ लागलेली असते आणि खरं तर आता उच्च शिक्षण घ्यायचं म्हटलं तर शहराशिवाय थर खरं तर बऱ्यापैकी आता पर्यायच नाही का तर दर्जाचं शिक्षण म्हटलं तर आता पुणे कोल्हापूर मुंबई अगदी दिल्ली असे म्हणजे ज्या त्यात ज्याला सोयीस्कर आहे त्या पद्धतीनं जात असतो आहे पण खरं तर उच्च शिक्षण आता शहरी भागाशिवाय नाहीच झालं आहे अगदी म्हणजे पर्यायच नाही आता खेडेगावात म्हटलं तर कसं मराठी शाळा आणि म महाविद्यालयीन शिक्षण इथपर्यंत आहे विद्यालयीन शिक्षण मग प्रत्येक टप्प्यावर त्या ज्या क्षेत्राशी आपण म क्षेत्र निवडलेले आहे मग तिथं दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला हवं असतं मग त्यासाठी प्रत्येकजण बाबा सरकारी प्रायवेट कॉलेजची वाट धरत असतो मग सन्मा ज्याची आर्तिक बाजू आहे तो प्रायव्हेट शेत्रशन मिळवतो ज्याला बाबा मार्कांचा विषय आहे मार्क चांगले पडलेले आहेत त्याला बाबा सरकारी प्रवेश मिळू शकतो मग तिथं तेचे कुठंतरी पैसे वाटचं वाचत असतात पण ज्याला आता मार्क कमी पडलेत आता पर्याय नाही मग त्याला प्रायव्हेटशिवाय पर्याय राहत नाही तिथं खर्चाचा हा विषय येतोच त्यामुळं बऱ्याच टप्प्यावर आता महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला शहरी भागाचीच वाट धरली जाते